गडचिरोली जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्रीडा स्थल आहेत गडचिरोली स्टेडियम जसे एक चांगले मनोरंजनाचे ठिकाण आहे आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पार्कसुद्धा आहेत आणि त्यांना मोफत काही मोफत आणि काही शुल्क दरात असतात आणि त्या मनोरंजनासाठी चांगल्या प्रकारचे साधन आहेत चित्रपट गृह सुद्धा आहेत क्रीडा स्थळे आहेत मैदाने आहेत उद्याने आहेत गार्डन्स भरपूर आहेत बस एवढंच